मोबाईल मोबाईल हा चांगलाही आहे वाईटही आहे कोणी म्हणजे मोबाईल हा चांगला वापरते वाईट वापरते बिघडते मोबाईलने डोळे खराब होते मोबाईल हा फोनही येत असते आणि बोलत असतो आपण कोणाशी पाहातच बोल बोलू शकतो आणि पाहू शकतो व्हिडिओ कॉल करू शकतो आणि खूप काही शिकायला भेटते मोबाईलने मोबाईल हा महत्वाचाही आहे कारण ऐनवेळी आपल्याला कधी कोणी मरण पावलं काही झालं तर आपल्याला सांगते त्याच्यावर आणि बोलते पण आणि म्हणते की मोबाईल हा महत्वाचा आहे आता आणि मोबाईल एक वाईट पण आहे की मोबाईल हा डोळे खराब होते मुलं हा मुलं मोबाईलशिवाय रहात नाही मोबाईल जेवण करत नाही मोबाईल पाहिजेच असं म्हणून हे आहे मोबाईल हा चांगला म्हणून आहे आणि वाईटही आहे दोन्ही आहे